नमस्कार माझं नाव संदिप कुलनी राहणार नांदेड जसं की मी आधी सांगितलं होतं की मला पेंटिंग खूप आवडते आणि तो माझा एक आवडतीचा छंद आहे आता जसे की मु सगळंच जग ऑनलाईन होतं आहे आणि विविध प्रकारचे ॲप्स आणि सॉफ्टवेअर डिझाईन व्हायला लागलेले आहे तर त्यामध्ये पेंटिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स तर उपलब्ध आहेत मार्केटमध्ये जसे की फिल्मोर आहे कॅनवा आहे पिक्सल आर्ट आहे आणि ट्यूलॅब्स आहे एक वर्क सॉफ्टवेअर आहे त्याद्वारे आपण डिजिटल पेंटिंग सा करू शकतो आणि डिजिटल पेंटिंग मलासुद्धा खूप आवडते आणि डिजिटल आणि पारंपरिक पेंटिंगमध्ये असं फरक आहे की डिजिटल पेंटिंगमध्ये आपण सॉफ्टवेअर्सचा यूज करून किंवा ॲप्सचा यूज करून पेंटिंग काढतो आणि पारंपरिक पेंटिंग म्हणजे की स्वतः हाताने चित्र रेखाटणे इथे त्याला म्हणतात पारंपरिक पेंटिंग